नाही असा कोणताही अनुभव नाही लाईव पेंटिंग करताना विविध अडचणी येतात ताण आणि दबाव मुळे लोकांसमोर काम करण्यात चुका होण्याची भीती वाटते जी ताण निर्माण करते एकाग्रतेचा अनुभव असले प्रेक्षकांच्या हालचाली गोंगाट्यांमुळे एककत्राता टिकवणे कठीण जाते व व आपल्याला समोर स्थिर मॉडेल काढण्यासाठी अवघड जाते वेळेच्या बंधनामुळे वेळेच्या बंधनामुळे सुद्धा ठराविक वेळेत काम पूर्ण करण्याच्या दबावाम दबावामुळे देखील ही एक अडचण सुद्धा असू शकते साधनांची अडचण असू शकते लाईव पेंटिंगसाठी लागणारी साधने वेवळी वेळेवर व्यवस्थित न मिळण्या मिळणे ही सुद्धा एक अडचण असू शकते प्रतिक्रिया काही वेळा प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा अभाव सुद्धा कामावर होतो बाहेरच्या ठिकाणी पेंटिंग्स करत असताना हवामानाची अनुकूलता हवामानाचा त्रास महत्त्वाचं ठरते उदा उदाहरणार्थ वारा ऊन किंवा पाऊस यांच्या प्रभावा मुळे असं ही हवामानाची सुद्धा अडचण असू शकते तांत्रिक समस्यांमुळे देखील लाईव पेंटिंगमध्ये अडचण येऊ शकते लाईटिंग कॅमेरा सेटअप जर लाईट ब्रॉडकास्ट असेल तर किंवा मांडणीसंबंधी काही समस्या असेल तर ह् अशा अनेक अडचणी अडचणी या स्थिर मॉडेल मॉडेल किंवा स्थिर लाईफ सेटअपमधून चित्र काढताना अनुभवाला येतात